मी माझ्या घरातील भांडी कशी धुते ते मी आज तुम्हाला सांगणार आहे आपल्या घरात जर भांडी तेलकट भांडी असतील ती आपल्याकडं जर गरम पाणी असेल तर पहिल्यांदा गरम पाणी त्यामध्ये ओतायचं जेणेकरून तो तेलकटपणा लवकर निघून जातो आणि तेलकट भांडी शेवटी घासा जे आपली सो पहिली नॉर्मल भांडी आहेत ना जी थोडंसं खरकटं झालेलं जी रोजच्या जेवणातली भांडी ती पहिले पहिली पाण्यानं पाणी त्याच्यामध्ये थोडं ओतायचं आणि ते पहिले पाण्यानं स्वछ करायची आणि नंतर मग भांडी घासू शकता तेव्हा ते आपण जे घासतो आपलं हाताला पण तेलकटपणा येत नाही नं एका भांड्याचं दुसऱ्या भांड्याला पण तेलकट तेल लागत नाही अश्या आणि भांडी घासताना खराब झालं तरी चालेल फक्त धुताना व्यवस्थित धुतली पाहिजे जेणेकरून भा भांड्यावर डॉट डॉट उठत नाही किंवा भांड्यावर साबण तसाच राहत नाही आपण डिशवॉश बार पण वापरु शकता वाटीमध्ये एक अर्धा चमचा किंवा एक चमचा घेतला तर त्याच्यामध्ये खूप सारी भांडी होतात आपल्याला साबणाची पण जास्त लागत नाही आणि तेलकट भांडी धुण्यासाठी गरम पाण्यानं पहिले स्वच्छ केल्या नंतर आपण परत ती पाण्यानं धुऊ शकतो आणि त्याच्या नंतरच साबण किंवा डिशवॉश बारने आपण भांडी घासू शकतो मग तेव्हा ती भांडी स्वछ निघतात जसं की दुधाची तूप तूप वगैरेची भांडी असतात तेलाची किटली असते ती भांडी घासण्यासाठी आपल्याला खूप टाइम लागतो मग ते टाइम वाचवण्यासाठी आपण गरम पाण्यानं पहिल्यांदा धुऊन घेतली ना तर आपली लवकर भांडी साफ होतात आणि आपला टाइम पण वाचतो जास्त टाइम आपल्याला घासत बसायला लागत नाही कधीकधी गावाला चुलीचे वरती भांडी असतात ती काळी होतात खालच्या साईडनं ती पण भांडी घासण्यासाठी खूप टाइम लागतो तेव्हा आपल्याला ते स्टैनलेस स्टीलची जी जाळी असते ती वापरली ना साबण लावून तर त्यांनी पटपट भांडी घासून निघतात मी गावाला असल्यावर तशीच भांडी घासते मुंबईमध्ये गॅसवरच जेवण बनवलं बनवायचं असतं त्यामुळं मुंबईमध्ये भांडी खराब होत नाहीत जास्त फक्त तेलकटच भांडी असतील तेव्हाच जास्त टाइम लागतो नाहीतर भांडी घासायला टाइम जास्त लागत नाही आणि पाणी जास्त असेल तर पटपट भांडी होतात आणि डिशवॉश बारने आपल्याला खूप सारी भांडी एकाच ह्याच्यामध्ये होऊन जातात आपल्याला साबण पण ची पण गरज लागत नाही तेलकट भांड्याना फक्त साबण वापरू शकतात तुम्ही आणि तेलकट झालेली भांडी मिक्स करायची नाहीत जेव्हा आपण सगळी भांडी घासायला घेतो तेव्हा तेलकट भांडी मिक्स करायची नाही ती वेगळी ठेवायची पहिल्यांदा स्वच्छ जी चांगलीवाली भांडी आहेत ती पहिली घासायची नंतर तेलकट भांडी घासायची असं केल्यावर तुमचे भांडी घासण्याची पण प्रोसेस पटकन होईल आणि तुम्हाला कंटाळवाणी पण वाटणार नाही